हॅलो हां मी प्रतीक्षा खोबे बोलत आहे आणि तुम्ही डिलिवरी गल बोलत आहे काय हां तर मी वडगाव जंगलीवरून बोलत आहे जिल्हा माझा वर्धा तर मी तुमच्याकडून एक प्रोडक्ट बोलवलं होतं की ते म्हणजे खराब निघालेले आहे जसं की टॉप तर त्या तुम्ही ते वापस घेऊ शकाल का ते पूर्ण डॅमेजचं आहे हो पण ते पूर्ण टॉप जे आहे पूर्ण डॅमेजचं आहे आणि त्याची क्वालिटी पण ठीक नाही आहे अच्छा पण मी तुम्हाला म्हणजे हे आधी नाही झाले ह्यावेळेसच झाला आहे पण तुम्ही ते एक्सचेंज तर करू शकाल ना पण तिथे तर लिहून होतं ना की एक्चेंज ऑफर केव्हा क्वालिटी खराब आली तर तुम्ही परत घ्याल बा म्हणून हां हां तर मला दुसरं काही मी ऑर्डर करू शकेल ना अच्छा अच्छा तर मग कधी परत घ्यायला येता तुम्ही हो हो जो ॲड्रेस मी टाकलेला आहे ना तिथे शोधा तुम्ही आणि जे मी आधी पण आता ऑर्डर केलं आहे नं ते पण घेऊन येजा सोबत येताना हो हो तर हो हो मी तुमच्या ॲपसोबत जॉईनच आहे आणि नेहमी राहणार पण ठीक आहे धन्यवाद हा हो ठीक आहे हो तेच आहे हो ते